नमस्कार माझे नाव आहे अभिषेक प्रदीप नरे मी सकाळी उठून सकाळी पहाटे पाच वाजता ऊठून ते सकाळी सात वाजेपर्यंत योगा प्रॅक्टिस किंवा माझा योगा क्लास चालू असतो ह्यावेळी

एक्सरसाईज म्हणजेच आपण त्याला हठयोग

योगासने करताना किंवा जो मी योगा करतो सकाळी उठल्यानंतर तो आमच्या घराचा जो टेरेस आहे छप्पर आहे त्या टेरेसवरती माझे हे आसने होत असतात सकाळ सकाळ एक्सरसाइज केल्यानंतर सूर्यनमस्कार करतेवेळी तेव्हाच सूर्याचा सूर्य उदय होत असतो हे झाल्यानंतर संध्याकाळी रनिंगवरून आल्यानंतर थोडीशी एक्सरसाइज आणि पुन्हा उद्या सकाळी जो माझं काही दैनंदिन आहे किंवा जो माझा रुटीन आहे तो माझा चालूच राहतो योग हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्याचे महत्त्व इतरांनाही पटवून दिले गेले पाहिजे जेणेकरून आपल्या आपण जो भारत देशाने इतर देशांना योग ही जी संकल्पना शिकवली आहे त्या संकल्पनेची व्याप्ती आपोआपच वाढत जाईल धन्यवाद